लहान मुलांना म्हणजे खेळण्यांसोबत खेळायला किंवा ते स्वतःच स्वतःमध्ये खेळतात लहान मुलांना काय अशी म्हणजे लहान मुलांना अशी काय स्पेशल गोष्ट नको असते खेळायला लहान म मुलं खूपदा त्यांची खेळणी किंवा मातीतसुद्धा खेळतात ते जर त्यांच्या घरातूनच कधीकधी नुसती धावत बसतात इकडेतिकडे किंवा भिंतीवर काही गिरवणं किंवा इकडनं किचनमधनं काय भाजी घेणं त्याशी खेळणं अशी लहान मुलांना खेळायला कुठली हे अशी वस्तू नको असते किंवा त्यांचं मनोरंजन त्या खेळण्यामध्येच होतं आणि आता आत्ता आजकालची लहान मुलं तर जास्तीकरून फोन दिला की शांत बसतात नाहीतर रडत बसतात किंवा टी वी टी वी बघतात तर आता आमच्या वेळी आम्ही जास्त तर टी वी बघायचो किंवा आम्ही मैदान मैदानावर खेळायला जायचो बाहेर लहान असताना म्हणजे लहान मुलांना अशी खेळायला कुठली विशिष्ट वस्तू किंवा काय हे नको असतं ते स्वतःतच कधीकधी बागडत बसतात कधी बसल्या जागी काय असं गिरवत बसतात खाली लादीवर किंवा भिंतीवर तर त्यांना काय असं जास्त खेळण्यासाठी काही सामग्री नको असते आणि लहान मुलं कधी धडपडली तर ते रडतात मग आपण त्यांना फोन हातात देतो तर फोनमध्ये पण त्यांचं मनोरंजन होतं